राज्यातील प्रसार माध्यमांची अवस्था किंवा देशातील विविध जे प्रसार माध्यमं असतील त्यांची अवस्था जर का आपण बघायला गेलो तर सध्या तरी असं वाटतं की आधी बातमीदार जे आहे ती खरी बातमी लोकांपर्यंत पोहोचवत होते परंतु आता जे आहे तर जी जनता आहे ती खरी बातमी प्रसार माध्यमांसमोर मांडते तर याच्यामुळे आपण जे प्रसार माध्यमं आहेत किंवा बातमीदार आहेत किंवा वेगवेगळे विविध न्यूज चॅनल असतील त्यांच्यावर आपण विश्वास करायचा की नाही करायचा असे काहीतरी आव्हान आपल्यासमोर आता उभं ठाकलेलं आहे जसं की वेगवेगळ्या पक्षाचे संध्याकाळी सात वाजेला आठ वाजेला किंवा नऊ वाजेला त्यांचा मीडियाचा किंवा प्र काही इत्यादी चॅनलांचा जो एक प्राईम टाईम असतो त्या वेळेस ते चार पाच पक्षाचे लोकं एकत्रित आणतात आणि त्यांच्यामध्ये एकमेकांवर वादवि विवाद टीका टिपण्णी इत्यादी ते करत असतात त्याच्या व्यतिरिक्त कुठलं तरी एक बातमी अशी पकडायची आणि तिला जवळजवळ आठ दहा दिवस जे आहे ते फोकस द्यायचा उदाहरणार्थ सध्या चालत असलेले कुठली तरी एक लेडीज जी ब पाकिस्तानामधून भारतामध्ये आली तर ती आली कशी ती नेमकी काय करत होती कुठुन आली तिचं घर काय ती कशी आली बरोबर तर इत्यादी जे आहे ते मीडियाने संबंधित व्यक्तींना फोकसमध्ये घेणं जे आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे